प्रधानमंत्री जन धन योजना ही भारत सरकारची खूप मोठी योजना आहे या मागे सरकारचा असा उद्देश होता की ज्यांचे ज्यांच्याकडे बँकेत खाते नाही त्यांना सर्वांना ही सुविधा उपलब्ध करून द्यायची जेणेकरून सर्वांना आपापलं डिजिटलायजेशन करू शकतो जेणेकरून ते सर्व पैसे बँकेत जाऊन डिपॉजिट करू शकता आणि काढूही शकता काही त्रास न करता आणि याच्यात म महत्त्वाचं कारण म्हणजे इथं लहान लोकांसाठी महत्त्वाची भूमिका बांधवली जाते जसं की तुम्ही फक्त दोन हजार रुपये ठेऊ शकता जसे की तुम्ही पाच हजार रुपये ठेऊ शकता माहिन्याला एकच लाख रुपये काढू शकता आणि वर्षाला एवढंच ट्रान्जेक्शन करू शकता असे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आहेत जे फक्त लहान लोकांनासाठी आहे आणि ज्यांच्याकडे खाते खोळायला काहीच पैसे नाहीत ते इथं फुकटमध्ये खाते उघडू शकता आणि हे खाते उघडले की ते त्याचा वापर करू शकता म्हणजे ज्यांच्या कडून दैनंदिन जीवनात त्यांचा लाभ होईल असं त्यांचं बघता आणि सरकारकडून दर महिन्याला काही श पुरेसे पैसे ज्यांच्याकडे काम आणि उद्योगधंदा नाही असं सरकार त्यांना डायरेक्ट पैसे या खात्यामध्ये पाठवता जेणेकरून त्यां त्यांचं दैनंदिन जीवन जगू शकता आणि ते पण उत्तमच सरकारच्या जीवावर